हो मी एखाद्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी गेले आहे तिथे मी फक्त एखा तेथील जेवणं जेवणासाठीच गेले आहे जसे की कोकण असेल कोकणामध्ये मच्छी खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे तिथे मी फक्त मच्छी खाण्यासाठी गेले आहे जसे की कोकणात कोकणी आंबे असतात ते खाण्यासाठी मी तिथे प्रवास केला या अशी अनेक ठिकाणं आहे जिथे मी फक्त खाण्यासाठी जे जसे की रायगड प्रतापगगड असेल प्रतापगडावर चुलीवरील झुणका भाकर खूप छान लागते आणि ती खाण्यासाठी मी तेथे प्रवास केला आहे तेथील दही असेल ते सुद्धा क्रूप खूप छान लागतं महाराष्ट्रात जसं सातारामध्ये असेल सातारा ठिकाणी सातारचे कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहे तर हे खाण्यासाठी सुद्धा अनेक लोक प्रवास करतात तसा मी सुद्धा सातारी कंदी पेढे खाण्यासाठी भरपूरदा आली आहे महाबळेश्वर महाबळेश्वर असेल असे अनेक ठिकाणी तेथील फक्त पधार्थान् प्रसिद्ध असल्यामुळे मी प्रवास केला आहे